आमच्या स्वयंपाकघरात वेगवेगळ्या प्रकारची भांडी आम्ही वापरतो आणि मला तर स्वयंपाकघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भांडी खूप आवडतात मी जेव्हा पण बाहेर जाते मला काही वेगळं दिसलं तर ते मी घेऊन येतेच त्यापैकी कडाई म्हटलं तर कडाईचा खूप मोठ्या प्रमाणावर यूज केला जातो प्रत्येक आपण भाजी बनवायची असो काहीपण फ्राय करायचं असो तर कडाईचा त्यासाठी उपयोग केला जातो त्यानं बद्ध त्यानंतर तवा तवा म्हटल्यावर आपण पोळी बनवण्यासाठी थालीपीठ बनवण्यासाठी तव्याचा उपयोग आपल्या रोजच्या स्वयंपाकामधे केला जातो त्यामुळे हे खूप महत्वपूर्ण भांडं आहे त्यानंतर चमचा चमच्यामध्ये पण खूप वेगवेगळे प्रकार आहे मोठा चमचा जो आपण भाजी बनवताना किंवा सर्विंगसाठी वाढण्यासाठी वापरतो त्यानंतर पोहे खाण्यासाठी किंवा खाण्यासाठी आपण दुसरे प्रकारचे चमचे वापरतो त्यापेक्षा छोटा चमचा म्हटलं जसं आपण चहा पावडर घालण्यासाठी किंवा मसाल्याच्या डब्यात छोट्या छोट्या प्रकारचे आपण चमचे वापरतो अशी वेगवेगळ्या साइजचे चमचे आपण वापरतो स्वयंपाकघरात त्यानंतर पातेले पातेल्यामध्ये पण आपण खूप सारे प्रकार आहेत लहानमोठे हे ते त्याच्यामध्ये कोणतंही आपण साइ भाजी आपण काढण्यासाठी ठेवण्यासाठी वाढण्यासाठी आपण त्याचा यूज करतो त्यानंतर ग्लास पाणी पिण्यासाठी आपण ग्लासचा अप उपयोग करतो स्वयंपाकघरात मिक्सर मिक्सरचा उपयोग तर रोज स्वयंपाक करताना होतोच त्या नंतर प्रत्येक भाजी मसाला बारीक करायसाठी किंवा एखादं ज्यूस बनवण्यासाठी ग्रँड करायसाठी प्रत्येकवेळी मस मिक्सरचा उपयोग केला जातो त्यानंतर परात परातीमध्ये आपण कणीक भिजवण्यासाठी किंवा एखादी भाजी निवडण्यासाठी त्यासाठी उप आपण परातचा उपयोग करतो प्लेट्स वेगवेगळ्या साइजच्या प्लेट्स असतात त्यामधे मोठं आपण जे जेवण्यासाठी यूज करतो नाश्त्यासाठी त्याच्यानंतर मीडियम साइजची प्लेट्स आपण यूज करतो छोटी प्लेट असते ती भाजीसाठी वगैरे आपण त्याचा युक्स करतो नंतर वाटी वाटीमध्ये तर स्व गोड पदार्थ स्वीट वगैरे क जसं की खीर गुलाबजामून काही पण गोड पदार्थ शक्यतो आपण ते सग वाटीमध्ये घेतो कढी वगैरे जेवताना वाटीचा खूप उपयोग होतो स्वयंपाकघरात अश्या छोट्या छोट्या बऱ्याचश्या गोष्टी असतात त्यांचा आपण सहज आपल्याला यूज करता येतो